हो मी ना माझी कलास कलाकृती एका प्रदर्शनमध्ये पाठवली होती एक वगैरे एक्सपरिमेंटमध्ये वगैरे आणखीन तिकडे माझी सिलेक्ट पण झाली होती तर माझा अनुभव कलासकृतीमध्ये असेंथ खूप छान पण नाही आहे खूप कम हे आणखीन जसं माझ्या शाळेमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे झाले होते तर त्याच्या स्पर्धामध्ये मी ना पार्टीसीपेट केले होते आणखी ना त्याच्या विषयवर मतलब आम्हाला एक टॉपिक मिळाला होता तर त्याच्या विषयावर मला एक ड्रॉइंग काढायची होती तर मतलब त्या विषयावर मी ना ड्रॉइंग पण काढली होती आणखीन त्याची सिनेरी वगैरे बनवली होती आणखी ना डॉल वगैरे काढली होती आणखीन जेव्हा शाळेची जे जेव्हा ते स्पर्धा खतम झाली होती तेव्हा मतलब आम्हाला पुरस्कार वगैरे भेटलं होते आमचे जे शाळेचे प्रिन्सिपंल्स वगैरे होते सुपरवायजर त्यांच्याजवळून मिळा मिळाले होते आणखीन आम्हाला खूप चांगला मतलब तो कार्यक्रम साजरा करता आला होता